हा नमस्कार सर मी मयूर मारडीकर बोलतो आहे धाराशिवरून हा माऊली आश्रमाचाच नंबर आहे ना हां सर मला ॲक्च्युली ही पत्रिका दाखवायची होती कारण मला जरा साडेसातीबद्दल जरा माहिती हवी होती मला मग त्यामुळं हां तर त्याची काही माहिती देऊ शकता का तुम्ही माझी पाच फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव माझी कुंभ हां मला फक्त आश्रमाचं माहिती पाहिजे होती की म्हणजे याचं वेळ वगैरे काय काय नाही

बरं त्याच्यावर काही उपाय वगैरे सांगू शकाल ना तुम्ही म्हणजे भेट दिल्यावर हां नाही ते जरा मी अडचणीत होतो म्हणूनच तुमच्या आश्रमाबद्दल मला माहिती कळाली त्याच्यामुळंच मी लगेच कॉल केला तर लवकरात लवकर येतो मी म्हणजे उद्या किंवा परवा आलं तरी चालेल ना हां हां हां

चालेल आणि सर पत्ता सांगू शकता का तुम्ही आश्रमाचा चालेल सर चालेल सर धन्यवाद मी आणि पूजा वगैरे किती वाजता पूजा आरती किती वाजता असते

चालेल सर म्हणजे हो सर चालेल सर धन्यवाद